हा आम्ही आमच्या आवडते खेळाचे नियम आणि त्यात वापरले जाणारे नियम आम्ही स्वतःच वा चालू करतो जसे की क्रिकेटमध्ये आम्ही केलेले नियम जसं की आता छोटं ग्राउंड असले की राईट साईडला हाणला की दो रन उचलून मारला की आऊट लेफ्ट साईडला मारला की दोन रन उचलून मारला की नॉट आऊट स्टेटला मारला की चकडी चौकी आणि राईटशी दहा इकडे तिकडे मारले की तिक्का दुक्का धाडायला लागले की दुक्का धा डांबायला लागले की दोन रन राईट साईडला लागले की स्टमचे म्होरं रन खालच्या एक अंब्या झाडा आंब्या झाड आहे मोहरून आहे ते आमचे नियम फक्त क्रिकेटमध्ये मग त्यातल्यात्यात कबड्डीमध्ये कसे असणार हॉलीबॉलमध्ये काय असणार पहिल्या चारही दिशांना आखलेलं असणार त्यात आणि म्होरं गोलकीपरसोबत ए नेटमॅनसोबत दोन प्लेयर असणार पूर्ण बॅकला मग मिडलमॅन मग दोन कोपरा संभाळणारे प्लेअर असणार मग दोन्ही साईडला चौदा प्लेयर उभारणार चौदा प्लेयर खेळणार मग चौदा प्लेयरांची नियम असणार की अंगाला लावला की नियम हाताच्यावर छातीला लागेल की पॉईंट तकाडा टीमला ज्या विरूद्ध हाणला आणि पायानं मारला का एका डावामध्ये एकच पायानं हालना शकतो नंतर एका प्ल एका टीमच्या सायडनं तीनच शॉट मारू शकतात चौथा शॉट त्यांना पॉईंट भेटणार अगोदरच्यांना नंतर हॉलीबॉल झाल्यानंतर क्रिके हे गो कबड्डी कबड्डीमध्ये कसे असणार इकडे सात तिकडे सात प्लेयर असणार कबड्डी बोनस लायन असणार वॉक लायन असणार वॉक लायन चेकिंग केली की मग क प्लेयर बोनसला येणार बोनसला आला की पाय धरणार एकासोबत दोन प्लेअर सकट एकदम हे करू शकतात लाइनीवर जाऊ शकतात नंतर त्यांची लाईनीवर अडवण्यासाठी त्यांना प्रयत्नशिल आम्ही असणार मग त्याचे पाय धरणार सगळेजण त्याच्या अंगावर पडू शकतो नंतर अंगावर पडू शकतो नंतर त्याचा इतिहास कबड्डीचा आहे की कबड्डी हा भारतात पहिल्यापासून गेम खेळला असतो आणि का असंच की अजून एक गेम आहे की त्यात लापाछपी लपाछपीमध्ये कसं त्यात कितीबी प्लेअर असू दे की त्यात पकडण्यात येते तो जनरल लास्ट प्लेयर राहतो तो प्लेयर डाऊट घेत राहतो त्या प्लेयरवर डाव येतो तो डाव डाव प्लेयर तो डा एकटा प्लेअर एक दोन तीनपासून दहा ते शंभरपर्यंत आकडे म्हणणार दहा वीस ते आणि उरलेले प्लेअर सगळे लपणार मग एकाला देणार त्यांना ढा ढाप म्हणजे सगळे प्लेयरांना हुडकून काढायचं त्यांना एका प्लेयरनं जर ढप्पा दिला तर तो आऊट म्हणजे पहिला गावतो त्याच्यावर पहिला डाव चालू होणार मग पहिला डाव झाला की तिथून तो वापस डाव घेणार असे डाव राहत राहणार जो पण सगळी प्लेयर गावत नाही मग आणि त्याच्यानंतर आणि एक गेम होता आमच्याकडे फुटबॉल फुटबॉलमध्ये असणार इकडे अकरा तिकडे अकरा अकरा अकरा प्लेयरमध्ये दोन्ही साईडला दोन दोन गेलकोपर असणार दहा प्लेयर मोकळे असणार दहा प्लेयरमध्ये असणार मिडल बॉल मिडलमधून हाणला की दोन्ही साईडला बॉल चालल्या जाणार त्यातला राहणार आणि व तो गेम खतम होत होतो संपणार राहिला रग्बी रग्बी रग्बीमध्ये असे प्लेयर असतात दहा की ते बॉल घेऊन पळत जाय आणि त्यांच्या दुसऱ्या टीमचे विरुद्ध डावात डब्यात जाऊन उडी मारून पाडायचं त्यात होतो तो गोलकीपर खतम त्याच्यानंतर ते मोठे डावात असं असणार की तो डाव आता रग्बी झाल्यानंतर नंतर असणार की आणि एक गेम तो आहे लेजिम लेजिम हा इंडियामध्ये महाराष्ट्रात इंडियामध्ये महाराष्ट्रामध्ये हा गणपती विसर्जनाला वापरलेला खेळ ग त्यात आहेत चार पाच सात प्रकार तो गेम बी मस्त आहे ठीक आहे थँक्यू